हां नमस्कार आर्किटेक् अभिषेक बोलत आहेत का नमस्कार मी पार्वती बोलते आहे मला आमचं प्लॉट आहे महात्मा नगर येथे तर आम्हाला आम्हाला घर बांधायचं आहे तर छानपैकी टुमदार असं छान घर बांधायचं तर त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं

बरोबर

बरं आणि मला असं म्हणायचं आहे की आमच्या पण काही ज्या कल्पना असतील माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या माझ्या मुलांच्या तर त्या कल्पना आम्ही त्या तुम्हाला सांगून तसं पण करू शकतो का की स समजा आम्हाला आता इ या ठिकाणी आम्हाला हे हवं आहे या ठिकाणी आम्हाला वेगळं काही बांधायचं त्या किंवा आम्हाला टेरेसवर गार्डन करायचं आहे थोडंसं म्हणजे त्या आणि आतमध्ये फर्निचर वगैरे काय करायचं ते पण तुम्ही सगळं सम सांगतात का आम्हाला म्हणजे आम्ही असं ना की काही ठिकाणी कसं असतात की ते समोरून जे आर्किटेक् असतात ते त्यांच्याप्रमाणे सगळं प्लॅन करतात हां आम्हाला वास्तूप्रमाणे हवंच आहे पण मग ते त्यांच्याप्रमाणे करतात आणि मग नंतर काय होतं की घरच्यांना किंवा मुलांना वगैरे असं वाटतं की नाही नाही अरे इथे चुकलं आपलं इथे वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं तर तसं न होता तर आम्ही काही आमच्या कल्पना देऊ तुम्ही काही तुमच्या सांगा आणि प्रॉपर आपण पूर्णपणे वास्तूप्रमाणेच करूया असं आमचं आहे डोक्यात आय्डीया तर त्याप्रमाणे तुम्ही आ सांगा नाही बरोबर आणि आम्हाला ना हां हो हो आणि आम्ही नको सांगितलं ना बरोबर अगदी बरोबर बोलले तुम्ही आणि आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्हाला थोडंसं आता आत आजकाल काय झालं आहे की अगदीच नवीन पद्धती निघालेल्या आहेत पण आम्हाला थोडासा आमच्या घरामध्ये म्हणजे माझा नवरा जो आहे त्याला जुन्या गोष्टींची फारच आवड आहे म्हणजे इतकी आवड आहे की तर काही घ्यायचं असलं तरी तो पहिले म्हणतो की नाही पहिले पारंपरिक दृष्टीने आपण जुन्या गोष्टींचाच आपण वापर करावा तर ते जे नवीन आता काय निघालं आहे ना तर ती पारंपरिक गोष्टी परत पुन्हा येत आहेत जुनं ते सोनं जसं म्हणतात तसं पुन्हा झालेलं आहे तर आम्हाला माझ्या नवऱ्याला म्हणजे मला तरी एवढं नाही पण माझ्या नवऱ्याला तर एवढं त्याचं हे तर त्याच्या दृष्टीने आम्हाला ते पारंपरिक पद्धतीनेच करायचं तुम्ही त्या दृष्टी थोडंसं हे करा म्हणजे जसं पूर्वी वर असायचं तुम्ही त्याला काय म्हणताात ते सानं असायचं पा असं वर ते बरोबर हॉलमध्ये उजेड येतो वरचा पूर्ण त्याचा आपल्या बैठकीत त्याचा उजेड येतो वरून पूर्ण सूर्यप्रकाशाचा त्या पद्धतीने आम्हाला सगळं डिझाईन करायचं आहे तर तसं तुम्ही होईल का तुमचं कसं डिझाईन होईल वगैरे ते पण तर जे काय करायचं आहे तुम्ही एकदा ना आमच्या घरी येऊन भेटा किंवा आम्ही तुमच्या ऑफिसला येऊन भेटतो मग आपण चालेल चालेल मग येतो मी आणि माझा नवरा आम्ही संध्याकाळी तुम्हाला भेटायला येतो ह मग आपण तसं बोलू सविस्तर आणि ठरवू ओके हो चालेल चालेल ओके छान वाटलं ओके हां बाय